घरात एल पी जी सिलेंडर वापरण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या खबरदारी घ्यायला लागतात उदाहरणार्थ सिलेंडर भरतानाही तो व्यवस्थित भरला गेला आहे का आणि व्यवस्थित त्याला एजन्सीकडून पॅक करण्यात आले आहे का हे आधी आपण बघून घेतलं पाहिजे त्यानंतर आपण जेव्हा सिलेंडर लावतो तेव्हा जे आधीचं सिलेंडर आहे ते अगदीच पूर्ण संपले आहे का आणि त्याचं जे त्याच्यावरचं जे प्लग आहे ते आपण पूर्ण संपल्यावरतीच काढतो आहे का ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि सिलेंडर लावण्याच्या लावताना किंवा सिलेंडर लावून झाल्यानंतरही आपण घराच्या खिडक्या ह्या पूर्ण उघड्या ठेवल्या पाहिजेत कारण सिलेंडरचं जर का व्यवस्थित कधी एकाद्या वेळेस नाही बसला आणि जर का ते गॅस एकत्र त्याच रूममध्ये पसरत राहिला तर त्याचा वेगळे परिणाम हे आपल्याला पाहायला मिळू शकतात सिलेंडर लावताना दिस त्याचा योग्य रीतीने ज्याला सिलेंडरमधली माहिती आहे अशा लोकांकडूनच ते काढून घ्यावं म्हणजे वरी प्लग वरी करणे खालून स्विच हे करून आणि मग त्याला दाबून सिलेंडर बसवणे ही जी प्रक्रिया आहे ती अगदी चांगल्या रीतीने झाली पाहिजे आणि बसवल्यानंतर आधी पूर्ण चेक करणे की ती व्यवस्थित ते प्लग बसलं आहे का त्यातून गॅस लिक तर नाही होतो आहे ना ही पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे आणि जेव्हा आपण स्वयंपाक करणं आपलं गॅसवरचं काम झालं तेव्हा आपण तो व्यवस्थित आपण बंद केला पाहिजे आठवणीने आणि गॅसचाही आपण स्विच बंद केलं पाहिजे गॅसचा आणि सिलेंडरचा दोन्ही स्विच बंद करून ठेवले पाहिजेत आणि अशा बऱ्याच काळजी आहेत व्यवस्थित बसलं आहे का दुसरं सिलेंडर लावताना आणि पहिले सिलेंडर बरोबर काढतो आहे का ह्याकडे पूर्ण आपलं लक्ष पाहिजे ह्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे